भविष्यात मराठी भाषेला कशा पद्धतीनं जपता येईल तर इंग्रजी भाषेचा वाढता अतिरेक पाहून आपल्याला मराठी भाषा कशी संवर्धित करता येईल याकडे लक्ष देता येईल जसे की लहान मुलांना मराठी भाषेतून गोष्टी सांगणे मराठी भाषेतूनच त्यांना आपल्या विविध घटकातील गोष्टींचे ज्ञान करून देणे कोणतीही गोष्ट सांगताना व्यक्ती हा आपल्या मातृभाषेतूनच ती चांगल्या पद्धतीने शिक शिकू शकतो ही भावना जोपर्यंत आपल्यामध्ये जागृक होणार नाही तोपर्यंत मराठी भाषा ही समृद्ध होणार नाही असे वाटते आपल्याला जर राज्यस्तरावर तिचे जतन करायचे असेल तर तिच्या विकासासाठी योग्य तो निधी उपलब्ध करून दिला पाहिजे योग्य ते धडे अभ्यासक्रमात किंवा मराठी भाषा शिकवण्यासाठी किंवा ती बोलण्यासाठी घात घालून दिलेले पायबंद आणि त्याचे काटेकूडपणे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे यामुळे ती जतन करता येईल असे मला वाटते